अकोला जिल्ह्यामध्ये जे काही सामुदायिक संस्था आहेत जसं माणुसकीची भिंत आहे त्या भिंतीवर काय करतात की ज्या लोकांना कपडे नाही आहेत आणि ज्या लोकांना कपड्याची गरज आहे त्यांच्यासाठी ती फार एक चांगली संस्था काम करत आहे की आपले कपडे त्यामध्ये टाकून ठेवून द्यायची किंवा लटकवून द्यायची आणि ज्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ते तिथून ते घेऊ शकतात त्याचबरोबर जे काही बा म्हणजे बालसंगोपन केंद्र आहेत किंवा अनाथआश्रम वगैरे आहेत किंवा सोबतच वृद्धाश्रम आहेत त्याच्यामध्ये पण आजकाल खूप साऱ्या ज्या संस्था आहेत ना त्या संस्था तिथे त्यांना थोडं हेल्प करत आहेत मदत करत आहेत जसं जेवणाची म्हणा किंवा पै आर्थिक स्वरूपात म्हणा ज्याच्यामुळे त्यांच्या ज्या संस्था चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यात थोडीशी मदत